आपली भारताची आरोग्य सेवा ही मिसळ स्वरूपाची जाणवते काही ठिकाणी उत्तम प्रकारे आ सुविधा उपलब्ध आहे असे असे जाणवते काही ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये खूप गर्दी जाणवते तर काही ठिकाणी कमी सरकारी दवाखान्यामध्ये सरकारी योजनेचं देखील रुग्ण लाभ घेत आहेत प्रत्यक्ष आजारासाठी ज्या लागणाऱ्या सुख सुविधा आहेत त्या शासन उपलब्ध करून देत आहेत सरकारी योजनेचा लाभही दि घेत आहे जसं की आभा कार्ड निघालेलं आहे आभा कार्डमध्ये पाच लाखापर्यंतची शस्त्रक्रिया ही शासन च्या मार्फत केली जाते आणि अनेकांनी नाव नोंदणी करून याचा लाभही देख घेतला आहे वेगवेगळ्या आजारांचे निदान करणे संशोधन करणे ही देखील भारतामध्ये चालू आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कोविड च्या लाटेमध्ये भारतीय सीरम इन्स्टिट्यूटने मोलाची कामगिरी केली व वैद्यकीय शेत्रात संशोधन ही उत्कृष्ट कामगिरी केली याचा भारताला अभिमान आहे